कोविड एकोणिसच्या काळात मी माझ्या डिग्री लेव्हलला शिकत होतो त्यामध्ये आमच्या कॉलेजमध्ये सर्व सुविधा उपलब्ध होत्या पण मा माझ्याकडं पण घरी सुविधा उपलब्ध होत्या पण जे बाहेरचे किंवा खेडेगावचे शिक्षक आणि विद्यार्थी आहेत जे की अपडाऊन करायचे आणि विद्यार्थी तिथं गा खेडेगावात राहायचे त्यांना यामध्ये होतं असं की काही समस्यांचा त्रास आणि सहन करायला लागायचं तो त्रास सहन करताना त्यांना जाणं येणं पुरत नव्हतं पुलिसांचा त्रास आणि आय डी कार्डचा त्रास होत असायचा आणि डबल ऑनलाईन शिकण्यामध्ये इंटरनेटचा प्रभाव खूप अचानकच इंटरनेटवर लोड वाढल्यामुळे ट्रॅफिक वाढल्यामुळे तिथं पण त्यांना स्पीड कमी यायची मग ते सतरा वेळा त्यांची स्क्रीन बंद व्हायची पुन्हा मिटिंग जॉईन करायची मग पुन्हा लेट होऊन जायचे आणि जसं की जसं पुन्हा लॉकडाऊन खुललं तर ते त्यांनी व्हॅक्सिनेशन कंपलसरी केलं मग व्हॅक्सिनेशन कंपलसरी केल्यावर काहींना व्हॅक्सिनेशन भेटलं नाही मग ते व्हॅक्सिनेशन भेटलं नाही मग त्याच्यामुळे त्यांचा पण तिथे खूप लॉस झाला आणि व्हॅक्सिनेशन पुन्हा न भेटल्यामुळे ते पुन्हा कॉलेजमध्ये नाही आले आणि आम्ही नाही गेलो तर मग त्यांचा पगारही काटला गेला आणि आमचा पण विषय बॅक राहून गेले असं आम्हाला दैनंदिन जीवनात कोविडच्या काळात खूप काही त्रास सहन करावा लागला